माझं व्यक्तिगत ध्येय म्हणजे मला घर घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहे आणि कष्टसुद्धा करत आहे सगळेजण मिळून आम्ही खूप मेहनत करतो आणि पैसा कमवायसाठी नाही म्हटलं तरी घर घ्यायसाठी पैसा कमवावा लागतो थोडंसं आपल्याला कसं काय एखादा आपण जर बिजनेस वगैरे केला किंवा काही पैसा वगैरे कमवायचा असला आपण जर ज आता मी जर समजा साड्यांचं दुकान वगैरे शॉप वगैरे सुरू केलं तर त्यामध्ये जर चांगला बिझनेस झाला तर मला खूप आनंद होतो की चला आता आपला म्हणजे एकदम खूप पैसा वगैरे येऊन राहिला आहे घरासाठी आणि खूप प्रॉफि